विद्यार्थी नियमितपणे शाळेत येऊ शकत नाहीत ह्याची कारणं आहेत ती आहे म्हणजे अंतर जास्त आहे कधी कधी वाहतुकीची सोय नसते मग ते कुठंतरी काम करत असतात त्यांना घरी मदत करावी लागते आणि मग वाहतुकीची सोय आणि घरी करत असल्या मदतीचा वेळ याचा कुठेतरी समतोल साधता येत नाही हेही असू शकतं किंवा पैसे नसतात किंवा शिक्षणासाठी जे जागरूकता नसते गेलंच पाहिजे नाही गेलं तर काय होणार वगैरे असं अनेक प्रकारचे प्रश्न असतात कधी कधी शाळेत जाण्यासाठी सोयी नसतात म्हणजे न नदीच्या पलिकडे शाळा असेल तर पूल व्यवस्तित नसतो मग तो पावसात नसतो असला तरी तो कच्चा पूल असतो अशाप्रकारे असतं आणि काही विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबाबतची अनास्था असते म्हणजे घरामध्ये सगळ्या सुखसोयी सगळं असतं त्याच्यामुळे शिकलं का पाहिजे त्याचं महत्त्व काय आहे याबाबतीत ते फारसे त्यांना रस नसतो किंवा ते घेत नाहीत कधी कधी घरातून दुर्लक्ष होतं म्हणून घेत नाहीत आणि कधी कधी घरातून लक्ष असतं पण त्यांची इच्छा नसते त्यावेळी त्या गो ती गोष्ट करण्याची त्यामुळे ते रस घेत नाहीत यामुळे विद्यार्थी नियमितपणे शाळेत जात नाहीत असं मला वाटतं